पाणी ही प्रत्येकाचीच काळाची गरज झालेली आहे प्रत्येकाच्या जीवनात जगण्यासाठी एक वेळ अन्न नसलं तरी चालेल किंवा राहायला घर नसलं तरी चालेल परंतु अन्नाशिवाय कोणताही व्यक्ती जगू शकत नाही त्यामुळे माणसाला जन माणसाला प्राण्यांना सगळ्यांनाच जगण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते परंतु पाणीच जर येत नसलं घरांमध्ये पाणीच येत नाही किंवा आलं तर ते खूप कमी दाम दाबाने येत आहे किंवा दोन दिवसातून एकदा येत आहे तीन दिवसातून एकदा येत आहे तर नक्कीच आपल्याला घरात राहण्यासाठी त्याचा त्रास होऊ शकतो कारण पानी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाणी लागत असतं आंघोळीसाठी पाणी लागतं जेवण करताना पाणी पिण्यासाठी पाणी लागत असतं जेवण स्वयंपाक बनवायला पाणी लागत असतं आपल्याला बाथरूमला जाण्यासाठी पाणी लागत असतं सगळ्याच गोष्टीसाठी कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी प्रत्येक छोट्या छोट्या कामासाठी म्हणजे असं एक काम नाही की ते काम आपण पाण्याशिवाय करू शकतो त्यामुळे प्रत्येक कामाला कामासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकताच असते परंतु पाणीच जर येत नसेल किंवा पाण्याची जर नेहमीच टंचाई होत असेल तर मग मात्र आपण काय करणार प्रत्येक वेळेस आपण टँकर आणून थोडीसनं पाणी भरणार आहे कारण पाणीही दिवसेंदिवस आता कमी होत चाललेलं आहे पाऊस कमी झाडं कमी झालेत त्यामुळे पाऊसही कमी पडत आहे त्यामुळे पा पाऊस कमी पडला की आपकोर्स पाणीही नक्कीच कमी होत चाललेलं आहे परंतु आपण जर पाणी सगळ्यांनीच जर जपून वापरलं पाण्याची जर योग्य दिशेने जर आपण पाण्याचा वापर केला योग्य ठिकाणी जर पाण्याचा वापर केला कमी प्रमाणात जर पाण्याचा वापर केला तर प्र पाणी हे प्रत्येकाला नक्कीच मिळेल आणि आत्ता जर आपण पाण्याचा वापर क असा जास्त केला किंवा मग विनाकारण नळ चालू ठेवले किंवा मग पाणी गळत आहे किंवा नळं चालूच ठेवणे किंवा नळं ठिबकत आहे त तो आपण दुरुस्त न करणे त्यामुळे मग पाणी खूप असं वा वाया जात असतं त्यामुळे पाणी वाया न घालवता आपण ज्या जेवढ्या पद्धतीने आपण पाणी वाचवू शकतो त्या त्या पद्धतीने आपण पाणी वाचवायला पाहिजे पाहिजे आमच्या इथेही नेहमी पाण्याचं खूपच तान झालेलं आहे एक तर पाणी येत असतं तर ते पण गावातल्या नळाला पाणी येतं पण दोन दिवसातून एकदा पाणी येतं आणि आलं तरी पाण्याचा दाब खूप कमी असतो त्यामुळे वरच्या टाकीमध्ये पाणी चढत नाही मग पाणी चढलं नाही की टाकी लवकर भरत नाही भरत नाही मग दिवसभर मग पुनना त्याच टाकीतून भांडी घासणाला कपडे धुण्यासाठी आंंघोळीसाठी आम्हाला पाणी वापरावं लागतं मग पाणीच जर टाकीत नसेल तर मग आम्ही काय करणार मग आम्हाला असंच द दुसऱ्यांच्या नळावरून याच्या त्याच्या घराकडून इकडून तिकडून पाणी आणून डोक्यावरून पाणी वहावं लागतं या सगळ्या प्र समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं त्यानंतर आमचे जे नळ वगैरे गळत असतात तर ते तेही लवकरात लवकर दुरुस्त केले पाहिजेत सगळ्यांनी त्यामुळे पाणी त्यातून वाया जाणार नाही आणि मी म्हणते दोन दिवसातून एकदा पाणी आमच्या गावाला दोन दिवसातून एकदा पाणी येतं तर दोन दिवसातून एकदा पाणी येण्यापेक्षा जर रोजच्या रोज तुम्ही अर्धा अर्धा तास जरी पाणी सोडलं रोज किमान अर्धा अर्धा तास जरी पाणी सोडलं तरी आम्ही लवकर लवकर पाणी भरून घेऊ पटकन दोन तीन हंडे पाण्याची भरून घेऊ लवकरात लवकर आम्ही पटकन वरती टाकीही आमची भरली जाईल त्यामुळे आम्हाला पाण्याचा फारशी अडचण राहनार नाही त्यामुळे आमची अशी विनंती आहे की तुम्ही दोन दिवसातून तीन दिवसातून एकदा पाणी सोडण्यापेक्षा रोजच्या रोज पाणी सोडा कारण आम्हालाच मा माहिती त्यामुळे आम्ही पाण्याची जपून काळजी घेऊ म्हणजे जपून पाणी वापरू पाण्याची जास्त आम्ही वाया घालवणार नाही घालवणार नाही कारण पाण्याची किंमत काय आहे हे आमच्यापेक्षा दुसरं कोणाला माहिती कारण आम्ही खूप वेळ जेव्हा जेव्हा पाणी नव्हतं त्यावेळेस आम्ही खूप लांबून लांबून डोक्यावरून पाणी वाहून आणलेलं आहे त्यामुळे सगळ्यात जास्त किंमत पाण्याची आम्हाला आहे त्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाई होत चाललेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची जपून वापरलं पाहिजे पाण्याची काळजी घेतली पाहिजे आणि पाण्याचा जो दाब आहे तो जर कमी आहे तर त्या कसा वाढेल यासाठी प्रयत्न केली पाहिजे पाहिजे आनि पाणी साठवून ठेवलं पाहिजे जास्त करून की तुम्ही टाक्या भरून ठेवल्या पाहिजे पाहिजे हंडी किंवा छोट्या छोट्या बादल्या टपं भरून ठेवली पाहिजे की जेणेकरून ते पाणी तुम्हाला नंतरून कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरता येतील अशा पद्धतीनं सगळ्यांनी पाणी जपून वापरलं पाहिजे कारण पानी ही काळाची गरज आहे पाणी संपलं तर आयुष्यही संपून जाईन त्यामुळे पाणी सर्वांनी जपून वापरा आणि पाण्याची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या